महाराष्ट्रातला मुख्य सण गणेश चतुर्थी आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या प्रमाणावर साधन साजरा केला जाणारा हा सण आहे तर गणेश चतुर्थी हा सण भाद्रपदचतुर्थी सुरू होतो दहा दिवसाचा हा सण अस चालतो त्याच्यानंतर दिवाळी हा मोठा सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये लक्ष्मीपूजन नरक चतुर्थशी बल बली प्रति प्रतिपदा भाऊबीज असे विविध चार ते पाच दिवसाचा हा सण असतो त्याच्यानंतर गुढीपाडवा गुढीपाडवा हा मराठी नवर्षाचा पहिल्या दिवस असतो चैत्रपतीपदेला साजरा होणारा हा सण आहे त्याच्यानंतर मकरसंक्रांती होळी धुळवड नवरात्र आणि दसरा असे विविध सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात त्याच्यानंतर कृष्ण जन्माष्टमी अशा विविध सणांचा महाराष्ट्राला लाभलेला वारसा आहे